महाराष्ट्रात जी लोकसंख्या आहे त्यात मुस्लीम पण येतात हिंदू पण येतात ख्रिच्छन पण येतात बुद्ध पण येतात फारशी पण येतात तर या सगळ्यामध्ये जी विविधता आहे त्या विविधतेत एकता जी आहे ती खूप चांगली आहे कुठलाही जेव्हा सण राहतो मुस्लिमांचा असलो तरी तो सण आपण चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करतो हिंदूचा असेल तर हिंदू पण करतात मुस्लिमांचा असेल तर मुस्लीम पण करतात तर ही जी आपल्या राज्यातील असलेली लोकसंख्या आहे अलग वेगळ्यावेगळ्या प्रकारची तिथे चांगल्या प्रकारे आपण त्याला सेलिब्रेट करतो